नमस्कार सर माझ्या पॅन कार्डमध्ये थोडीशी चूक झाली आहे पॅन कार्ड माझ्या वडिलांच्या नावानेच आहे पण वडिलांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे स्पेलिंग चुकलं आहे त्याच्यासाठी काय करता येईल कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि ते स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करण्यासाठी वडिलांचं पण पॅन कार्ड किंवा आधार कार्ड लागेल का बरं मग ते दुरुस्त करण्यासाठी मला फॉर्म भरून द्यावं लागेल ठीक आहे मग तो फॉर्म भरून मी देते आणि त्या फॉर्म बरोबर काय काय डॉक्युमेंट्स लागतील माझं पॅन कार्ड फोटो वडिलांचं पॅन कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स बरं हे सगळं दिलं की ते नाव बदल होईल पण नाव मी फॉर्ममध्ये भरून देताना व्यवस्थितच दिलं होतं वरूनच मिस्टेक होऊन आलं आहे ते वरूनच चूक झाली आहे माझ्याकडून काही चूक झालेली नाही आहे बरं ठीक आहे मी तो फॉर्म भरून देते आणि त्याच्याबरोबर ही डॉक्युमेंट्स पण देते रेशनिंग कार्ड वगैरे लागेल का बरं रेशनिंग कार्ड आधार किंवा पॅन कार्ड वडिलांचं आणि माझं पॅन कार्ड त्याची झेरॉक्स आणि माझा एक फोटो बर आणि पॅन कार्ड ते किती दिवसात मला बदलून मिळेल नाव कारण मला लागणार आहे थोड्या डॉक्युमेंटच्या कामासाठी किती दिवसात मला मिळेल बदलून ठीक आहे अर्ज पाठवलं की एक पंधरा दिवसात मिळेल ठीक आहे त्याचे चार्जेस काय आहेत फी किती भरावी लागेल मला बरं नॉमिनल फी पन्नास रुपये ठीक आहे मला तो अर्ज कुठून मिळेल ठीक आहे बाहेरच्या झेरॉक्स सेंटरमधून मला तो अर्ज मिळून जाईल ठीक आहे आणि तो अर्ज मी सबमिट कुठे करायचा आहे इथेच तीन नंबर खिडकीमध्ये जमा करायचा आहे ठीक आहे त्याच्यासाठी अजून काही कागदपत्रं लागतील का ठीक आहे एक रुपयाचा स्टॅम्प लागणार आहे आणि आणि अजून काय लागणार आहे नाही मी फॉर्म भरून देताना व्यवस्थितच दिला होता पण ते कशी काय मिस्टेक होऊन आले काय मला कळत नाही आहे आणि माझ्या डॉक्यु इतर डॉक्युमेंट्सवरचं नाव आणि पॅन कार्डवरचं वडिलांचं नाव त्यामध्ये तफावत दिसून येते आहे ना त्यामुळे जिथे तिथे मग मला अडचणी येते आहे मग ते नाव बदलून घ्यावं लागतं आहे मला वडिलांच्या नावाचं स्पेलिंग चुकलं आहे मग तुम्ही तेच आहात का का दुसरे आहात असं प्रत्येक ठिकाणी विचारणा होते आहे त्यासाठी मला ते बदलायचं आहे हो हो चालेल मी दुरुस्तीसाठी जे काय आवश्यक कागदपत्रं आहेत ती सगळी देते बघा फॉर्म तो वाहेरून आणायचं आहे प्रिंट केलेला त्याच्यानंतर माझा आधार कार्डची झेरॉक्स फोटो पॅन कार्डचे झेरॉक्स माझ्या वडिलांची पॅन कार्ड किंवा आधार कार्ड रेशनिंग कार्डची झेरॉक्स एक रुपयाचा स्टॅम्प असे कागदपत्रे लागणार आहेत ठीक आहे मग ती कागदपत्रे मी जमा करते आणि जरा बघा सर लवकरात लवकर जर झालं तर मला मदतच होईल ठीक आहे थँक्यू सो मच